भारतीय कला आणि कलाकारांचे जगात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम करायला हवे आहे एक्झिबिशन्स लावायला पाहिजेत वेगवेगळे शो करायला पाहिजेत जेणेकरून त्यांच्या ज्या कला आहेत ते तिथे त्या प्रदर्शित करता आले पाहिजे त्यांना आणि सर्व जगातील लोकांनी ती कला बघून आपली मतं ठेवायला पाहिजेत आणि प्रोत्साहन त्यांना मिळायला पाहिजे आता अलीकडच्या काही वर्षांमध्ये डिजिटल चं जे युग आलेलं आहे त्या प्रभावामुळे कला आणि कलाकारांवरती बराच परिणाम होत चाललेला आहे चांगला पण परिणाम आहे एकप्रकारे आणि एकप्रकारे थोडा वाईट परिणामसुद्धा झालेला आहे तर चांगला परिणाम हा आहे की कलाकारांनी ज्या काही काढलेल्या त्यांच्या कृतीज आहेत पेंटिंग्ज आहेत तर ते ऑनलाईन त्यांना प्रसारित करता येते ऑनलाईन शो करता येते त्यांना तर त्यामुळे जगातील सर्व लोकं ते बघू शकतात परंतु वाईट परिणाम पण असा आहे की त्यांनी काढलेली जी कला आहे त्याचासुद्धा काही लोकं दुरुपयोगसुद्धा करतात कारण की त्याच्या काही चुकीच्या कॉपी बनवून ते चुकीचे संदेश देण्याचे प्रयत्न करतात तर त्यामुळे हा एक चुकीचा मार्ग वाटतो आहे तर यासाठी आता भारतामध्ये कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जास्तीतजास्त एक्झिबिशन्स लावायला पाहिजेत आणि कलाकारांचा सत्कार करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना वाढ मिळेल वाव मिळेल पुढे जाण्यासाठी